मी अविनाश सांगळे बोलतो आहे माझं ऑर्डरचं पेमेंट यशस्वी झाले नाही तुम्ही चेक करू शकता का घ्या मी तुम्हाला माझी माहिती सांगतो तुम्ही त्यावरनं चेक करू शकता की माझं पेमेंट मी माझ्या पद्धतीने पूर्ण केले आहे पण ते का दिसत नाही आहे तुम्ही चेक करू शकाल का करा लवकर कारण की मला घाई आहे आणि मी ते पेमेंट केलं आणि अचानक अडकलं आहे ते तर ते नेमकं कुठे अडकले हे मला माहिती पाहिजे ना म्हणजे पुन्हा ते वापस येतील की नाही येतील कारण की त्यामुळे अडकलेले पेमेंट पुन्हा आलेत यायला पाहिजे हे असं पूर्ण नियम आहे सरकारचा आणि तुम्ही तो मला दिले पाहिजे माझा म तुम्ही आय डी युज करू शकता तीन तीन शून्य एक एक तीन शून्य शून्य तीन तीन हे तुम्ही युजर आय डी टाका माझी ठीक आहे चाले कळालं का तुम्हाला काय प्रॉब्लम आहे हो सांगा ना मला कृपया करून अच्छा म्हणजे माझा तो प्रॉब्लम आहे तो ओ टी पी चुकीचा टाकला आहे त्यामुळे झाला आहे का ठीक आहे ठीक आहे चालेल सर मी ते पेमेंट पुन्हा करेल आणि जे पेमेंट माझे बँकेतनं निघून गेले आहे ते येईल ना मला वापस ठीक आहे ठीक आहे चल चालेल हो हो धन्यवाद तुम्ही केलेली माझ्या मदतीबद्दल